हां नमस्कार सर शिवम बोलतो आहे हां तुम्ही फोन करायला लावला होता त्यासाठी फोन केला होता

हो नक्की आत्ता मागच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांची गुण कमी कारणकी ऑनलाईन ज्या वेळेस आपण शिकवतो त्या वेळेस काही काही मुलांचं लक्ष असतं काही काही मुलांचं लक्ष काही देत देत देत नाहीत तर त्यांना त्याबद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलं की ज्या वेळेस ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही अटेंड करता असतात त्या वेळेस पूर्ण फोकस फुली तुम्ही त्या ठिकाणी ॲप अटेंड करत जा पण काही मुलं त्या ठिकाणी करत नाहीत तरी पण त्यांच्या आता ऑफलाईन चालू झालेला आहे तर ती घडी आता मी बसवत आहे त्यांच्यावरती तर नक्कीच आता पुढच्या रिझल्टमध्ये पेपरमध्ये एक्झाममध्ये त्यांना त्यांच्यावरचे परिणाम तो दिसूनच येईल आता एक्स्ट्रा करिकुलर ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील आपण त्या ठिकाणी मुलांना घेत आहोत त्यांचा देखील त्यांना त्यांच्यावरती फायदा होईलच नक्कीच तर आता नक्कीच पुढे पॉझिटिव्ह त्यांना काही गोष्टी भेटतील

हो हां हां हां हो एक्स्ट्रा लेक्चरचा हो एक्स्ट्रा लेक्चरचं मी देखील विचार करत होतं त्यांचा स्किल्स वाढवण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास वाढवण्यासाठी तर मी विद्यार्थ्यांना विचारलं देखील होतं की आता मार्क्स वगैरे कमी आले आहेत तर त्याचं तुम्हाला काही एक्स्ट्रा लेक्चरची गरज आहे तर ते देखील त्यांचा सकारात्मक प्रतिसाद होता तर ते देखील तयार आहेत त्यासाठी तर आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर त्यांच्यासाठी अरेंज करायची होती मी त्याबद्दल तुमच्याशी बोलणारच होतो आता कधी आपल्याला अरेंज करता येईल त्याबद्दल आपण ब विचार करूया

हो नाही नक्कीच आता तो एक कलेक्टिवली रिपोर्ट मंथ एंडला मी देणारच होतो तर नक्कीच आता बाकीच्या काही स्वच्छता अभियान असेल किंवा बाकीच्या करिकुलर ॲक्टिव्हिटी म्हणजे स्पोर्ट्समध्ये मुलांना पाठवणं असेल किंवा सगळं मुलांकडून काही अजून गोष्टी करून घेणं क्राफ्ट्स वगैरे करून घेणं ते सध्या चालूच आहे सर्व एक कलेक्टिव्हली डाटा तुम्हाला मी मंथ एंडपर्यंत प दा दाखवतो

हो सर हो सर हो सर चालेल चालेल चाल ठीक आहे हां